निश्चितच खेळामुळे लोक एकत्र येतात म्हणजे खेळामध्ये सहभागी असलेले खेळाडू तर एकत्र येतातच परंतु त्यांना पाहाण्यासाठी अनेक देशभरातले अनेक वेगवेगळ्या ठिकाणचे लोक तिथे येतात मग जात धर्म याच्याही पलीकडे जाऊन ते आपला आपल्या देशाचं सामना पाहण्यासाठी ते येतात आणि ही जी भावना आहे की म्हणजे मी भारतीय किंवा मी ह्या देशाचा ही एकच भावना जी तिथल्या बस तिथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये असते ही फार महत्त्वाची असते आणि म्हणूनच या पद्धतीनं लोक लोकांना खेळ एकत्र आणतो आणि संघकार्य आणि सहकार्याला प्रोत्साहन देतो